मी कॅप्टन कंपनीचा मिक्सर घेतला होता त्या मिक्सर त्या मिक्सरचा खूप म्हणजे घेताना त्या दुकानदारांनी खूप चांगल्यानी सांगितलं होतं की असे असे फिचर्स आहेत असं आहे तसं आहे आणि घरी आणल्याच्यानंतर आम्ही जेव्हा युस करायला जात होतो तर ती प्लगची प्लगची जी पिन राहते ते पण छोटी होती इतकी छोटी होती की त्या प्लगमधे पण कशीतरी आम्हाला जबरदस्तीनं टाकावं लागायची आम्ही ती टाकल्याच्यानंतर आम्ही जेव्हा मा मिक्सरमध्ये जे काही आपलं खोबरं जे काही आपण बारीक करायला जायचो तर ते बारीक करता करता इतक्या कमी याच्यामध्ये ते बारीक होत होतं म्हणजे असं जर मिक्सर कसं जर फिरत पण नव्हतं आणि असा पुरा आवाज येत होता कीरकीर एकदम खरखर असं इतक्या खराब कंपनीचं ते मिक्सर होतं ते आम्ही मग तसंच ते आम्ही वापस करायला नेलं ते त्यांनी म्हणाले आम्ही या कंपनीची गॅरेंटी नाही घेत वगैरे आम्ही वापस वगैरे नसतो घेत तुम्ही आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं पण त्यांनी आम्हाला असं काही आधीच सांगितलं नव्हतं की आम्ही वापस नाही घेणार बुवा असं वगैरे